हॅलो हां बोला हो त्रिभुवन स् सुपर मार्केटवरूनच बोलत आहे बोला तशी सुप्पर मार्केटची पॉलिसी आहे की एक ते पंधरा तारखेपर्यंत एक हजार ते पाचशेपर्यंतची जी खरेदी आहे त्याला एक कीलो साखर फ्री भेटते आहे दोन हजार पाचशे च्या खरेदीवर दोन किलो साखर फ्री भेटते आहे आणि तीनह तीन हजार पाचशेच्या खरेदीवर तुम्हाला तीन किलो साखर फ्री भेटते आहे ही पॉलिसी आहे आणि जर समजा तुमच्या तुमची जी खरेदी आहे ती पाच हजाराच्या जर वर गेली तर मग तुम्हाला पंधरा टक्के डिस्काउंट भेटतं एक ते पंधरा कारण जे लोक आहेत त्यांचा मोस्टली बघितलं तर एक ते पंधरामध्ये पगार होतो त्यामुळे कंपनीची जी पॉलिसी आहे म्हणजे सुपर मार्केटची त्यांनी असं ठरवलं आहे की एक ते पंधरामध्येच डिस्काउंट दिलं गेलं पाहिजे हो तुमचा ॲड्रेस सांगा तुमचा ॲड्रेस बोला हॅलो हो हो लिहून घेत आहे हां बोला एस हां काय बोललात तुम्ही हां पुढे हो रूम नंबर थ्री पुढे

पिन कोड काय आहे हॅलो पिन कोड ओक्के ठीक आहे मी तुम्हाला लवकरात लवकर पाठवेन हां धन्य